हो आम्ही दर वेळी ग्रुप सोबतच हायकिंग वगैरे करतो असं एकटं असं कधी म्हणजे काही वेगळं जर मुड असेल तरच एकटं नाहीतर कायम ग्रुपमध्येच हायकिंग वगैरे असते त्याशिवाय मज्जा पण येत नाही त्यामुळं आमचे ग्रुप मेंबर पण सगळे थोडे व्यव म्हणजे त्यांच्याशिवाय असं कुठं बाहेर पण जाऊ शकत नाही असे ग्रुप मेंबर आहेत त्यामुळं सगळं आम्ही त्यांच्यासोबतच करतो आणि त्यांच्यासोबतच आम्हाला ते ठीक वाटतं आणि असं एकटं एकटं वगैरे काय क करता येत नाही कारण त्यामध्ये काय मजा वगैरे येत नाही आणि सिंगल असं जाणं मला असं नवीन लोकांना भेटून असं एक्स्प्लोर करण्यापेक्षा आपल्या लोकांसोबतच एकदम व्यवस्थित वाटतं आणि त्यांच्यासोबतच ठीक वाटतं आणि त्या त्यांच्यासोबतच मी हायकिंग वगैरे करतो त्यामुळे मला असं काय नवीन त्यामुळे त्यांच्यासोबतच हायकिंग वगैरे करतो आणि सोलो हायकिंगला कधी प्राधान्य तसं काय म्हणजे कधी वेळ आली नाही पण ते ते सुद्धा आम्ही करू शकतो काय प्रॉब्लेम नाही सोलो हायकिंगसुद्धा करू शकतो आणि ग्रुपसोबतही करू शकतो ग्रुपसोबत फक्त ग्रुपसोबत करू शकतो कारण ग्रुपसोबतच भरपूर मजा येते आणि सोलोपेक्षा ग्रुपसोबतच खूप कम्फर्टेबल असं फील येतं काही कमी वगैरे काही भासत नाही सगळं पूर्ण सगळे पूर्ण टीमसोबत फिरण्याची मजाच थोडी वेगळी असते